आता एखादं स स स्केचिंग जर काढायचं झालं तर ते स्केचिंग काढण्यासाठी कमीतकमी दीड ते दोन दिवस लागतो एक स्केच करायला पेन्टिंग म्हटलं तर पेन्टिंग पण मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत जसं ऑइल पेन्टिंग किंवा आपलं चॉक पेंटिंग म्हणजे खडूचे किंवा पोस्टल कलर्सचं पेंटिंग वॉटर कलर पेंटिंग तर प्रत्येकासाठी तसा कमी जास्त वेळ लागतो म्हणजे पण तरी पण एक ते डिपेंड पण करतं की कशाप्रकारचं चित्र आहे त्यात किती वेगवेगळे कलर्स आपण टाकले आहेत किती छटा दाखवल्या आहेत त्या हिशोबाने त्याचा वेळ असतो तर जास्त करून स्केचिंगच करतो स्केचिंगला एक ते दीड दिवस सहज लागतो